एकतर सगळ्यात प्रथम आपल्याला जर कुठे फिरायला जायचं असेल तर आपल्या जवळ महाराष्ट्रात जवळच्या जवळ सगळ्यांना दिसेल असे पुणे आहे पुण्यामध्ये आ सुरवातीलाच म्हणल्यासारखं पुणे तिथे काय उणे असं आपण म्हणु शकतो की तिथं वेगवेगळ्या प्रकारचे जे आपले अगदी पूर्वीच्या काळापासून म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले म्हणा त्याच्यानंतर बाजीराव पेशवे यांचा शनिवार वाडा तर त्याचबरोबर गणपतीचं दगडू शेठ गणपतीचं मंदिर हे आपले प अगदी पूर्वीपासूनचे पेशवा पेशवेकालीन जे काही प्रेक्षणीय स्थळ आहेत ते तिथं आपल्याला पुण्यामध्ये बघायला मिळतात तर वेगवेगळ्या प्रकारचे प्रेक्षणीय स्थळे आहेत तिथे खास करून आपण जर पावसाळ्यामध्ये जर एखादी छोटीशी सहल जर तिथे जायचे ठरवले तर छोट्या छोटे असे धबधबे आहेत टेकड्या आहेत पर्वत आहे जिथू एकदम आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यासारखं वाटतं त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यामध्येच आपला सिंहगड किल्ला आहे सिंहगड किल्ला वरती चढण्यासाठी अतिशय सुंदर आहे खास करून प्रत्येकाने तिथे जायल जान्या जायला हवं गेलं पाहिजे असं मी सुचवेल कारण सिंहगड किल्ल्यावरती जाताना आपल्यालाही अनुभव येतो की आपल्यासाठी ह्या सगळ्या लोकांनी पूर्वीच्या काळातली लोकांनी किती सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत की कसे त्याने आपलं किल्ले चढले असतील कसं काय सगळ्या गोष्टी शत्रूवरती युद्ध केलं असंल हे पण आपल्याला समजून जातं आणि खास करून तिथे मुलांनासुदा तुम्ही घेऊन गेलं पाहिजे की मुलांनाही आपला सगळा इतिहास कळायला हवा की काय कसं होतं काय होतं आपण कसं सगळं टिकून ठेवलेलं आहे ते लहान मुलांपर्यंत पण टिकलं गेलं पाहिजे सिंहगड किल्ला अतिशय सुंदर आहे खास करून पावसाळ्यात जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकताात तिथे वरती गेल्यानंतर छानपैकी भाकरी पिटलं ठेसा अगदी छोट्या मटक्यातील दही हे तुम्हाला खायचच खाण्याचंसुद्धा वेगळ्या प्रकारची चव तुम्ही अनुभवू शकतात त्याच्यानंतर निसर्गाच्या बाबतीत म्हणताल तर निसर्गच निसर्ग आहे सगळीकडे धुकं पसरलेलं असतं जसं जसं तुम्ही वरती जाताल तसं तसं थोडा थोडा पाऊस चालू असतो पूर्ण असं धुकं पसरलेलं असतं एकदम छान तुम्ही वेगळ्या कुठल्या तरी ठिकाणी आल्यासारखं तुम्हाला एक जाणंवतं की किती छान आहे आपण ते आवर्जून प्रत्येकानी गड किल्ले हे बघायला गेलं पाहिजे त्यास खास करून मी तर सांगेल की पुणे पुण्यामध्ये पुणे शहरामदे अशा अनेक आपले प्रेक्षणीय स्थळ आहेत ऐतिहासिक वारसा लाभलेलं पण पुणे आपलं गाव आहे त्याच्यामुळं तिते एक वेळेस तुम्ही भेटायला जा म्हणजे तिथं लक्षात येईल की कसे छोटे छोट्या गोष्टी आहेत जे आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी कसं काय केलेलं आहे आता शनिवार वाडासुद्धा शनिवार वाडा सुुद्धा बघण्यासारखं आहे आपल्या प अ प बाजीराव पेशवे महाराजांनी त्यांनीसुद्धा तिथं क राहिलेले आहे त्याच्यासोबत दगडूशेठ एकदम दगडूशेठ मंदिर म्हणजे तिथला पावणारा गणपती आहे ते पण बघण्यासारखं मंदिर आहे तिथं जिथ तिथं गेल्यानंतर तुम्हाला एक वेगळीच प्रसन्नता मनाला वाटते त्याच्यामुळं मी तर सांगेल की तुम्ही खास करून एकदा पावसाळ्यामध्ये एक छोटीशी सहल तरी काढायला हवी आपल्या लहान मुलांसहित ज्यावेळेस थोडासा पाऊस चालू असतो फार पावसाची सुरुवात नाही जून जुलै मध्ये जर तुम्ही तिथे गेला तर एकदम छान असं वातावरण तिथं असतं